चीज स्टूडेल स्टूडेल म्हणजेच काय म्हणजे लोकप्रिय अशी म्हणजे पेस्ट्री आहे एक प्रकारचे ज्यामध्ये च चोल चोली आटे आणि चीज भरलेले असं वा स वापरलं जातं हा पदार्थ ऑस्ट्रेलियन आणि जर्मनमध्ये असं जास्त वापरलं जातं म्हणजे खाल्ला जातो भारतातही खाल्ला जातो पण जास्तकरून तो ऑस्ट्रेलिया आणि भारताच्यांनी खाल्ला जातो आणि याच्यामध्ये च विविध प्रकारचे चीज वापरली जातात जसे की क्लीम चीज फेटा किंवा मॅजलेला जास्त त्यात साधारणपणे जिरे किंवा स्पायस यांचा समावेश असतो हा गा गरमागरम असा सर्व केला जातो आणि सहसा दोनच्याचं किंवा स्लाईडचा खाल्ला जातो आणि जो नेक्स्ट आहे तो कॅरेट ज्यूस म्हणजेच गाजराचा गाजराचा रस तो ताज्या गाजरापासून बनवला जातो आणि तो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो कारण याच्यात नॅचरली असं सगळं असतं कारण नॅचरली गाजर वाढवली जातात आणि त्यामदे त्याचा रस केला जातो जे मिक्सरला लावून जे रस आपण तो घेऊ शकतो याच्यामध्ये विटामिन्स खूप असतो आपल्या मिळतात आपल्या बॉडीला अँटीऑक्सिडन मिळतात गाजराचा रस असतो तो पोट साफ करण्यास मदत करतो आणि त्वचेसाठीही उपयुक्त असतो आणि जो गाजराचा रस जो असतो साधारण लंचमध्ये पिऊन म्हणजे पिला जातो आणि एकदा इतर फॅनरसामध्ये हा सुद्धा मिसळला जातो आणि जो तिसरा आहे तो कॅडबरी रोजेस हा एक चॉकलेटचा ट रिलेटेड आहे जो विविध प्रकारचे चॉकलेट्सचा समावेश करतो म्हणजे विशेषतः कॅडबरी रोजेसमध्ये गोड म्हणजे नट्स असतात फ्लिमिम फिलिंग असते क्लिम फिलिंग असते आणि चॉकलेट्स असतात ज्यामुळे त्याला एक आनोखिक चव आणि टेक्स्चर मिळतो आणि चॉकलेट्स खाण्यासाठी सं दुकानामध्ये आपल्याला इझीली मिळून जाते त्यानंतर जे असे ते आपल्याला जे चॉकलेट्स वगैरे असतात त्यातून आपल्यालाही विटामिन्स मिळतात पण ते एका लिमिटपुरती मिळतात आपण याचा जास्तही यूज केला जाऊ शकत नाही चॉकलेट्समध्ये आपल्याला नट्स वगैरे इझी मिळून जातात